गावामध्ये कुटुंबातील वाद सोडविण्यासाठी प्रक्रिया ही शहरांपेक्षा थोडी वेगळी असते अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धती आणि सामुदायिक मध्यस्तींचा वापर केला जातो आणि याच्यातूनच कुटुंबातील वाद सोडवले जातात घरातील वडीलधारी मंडळी कुटुंबातील सर्वात वयस्कर आणि अनुभवी सदस्य म्हणजेच आजी आजोबा किंवा इतर कोणी मोठे हे वाद मिटवण्या्साठी मध्यस्ती करतात त्यांचा अनुभव आणि कुटुंबातील सदस्यांवरील आदर यामुळे त्यांचे बोलने सहसा हे मानलेच जाते हे दोन्ही बाजूचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात आणि योग्य निर्णय देऊन समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करतात सामुदायिक बैठका म्हणजेच पंचायत यामध्ये काही वेळा जर वाद जास्त गंभीर असेल आणि घरामध्ये तोडगा निघतच नसेल तर गावातील काही प्रतिष्ठित लोकांची किंवा पंचायतीची बैठक बोलवली जाते या बैठकीत दोन्ही बाजू आपली आपली म्हणणं ही मांडतात आणि पंचायतीचे सदस्य दोन्ही बाजूंची बोलणे ऐकून योग्य तो न्याय द्यायचा प्रयत्न करतात आणि सरस सहसा पंचायतीचा न्याय हा सर्वांना मान्य असतो जवळचे नातेवाईक आणि मित्र यांच्यामार्फतदेखील अनेकदा कुटुंबातील वाद सोडवता येतात त्यामध्ये कुटुंबातील किंवा कोट गावातील जवळचे नातेवाईक आणि मित्र वाद मिटवण्या्साठी मदत करतात ते दोन्ही बाजूूनच्या लोकांशी बोलून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात धार्मिक नेते किंवा गुरु यांच्या मार्फतदखील वाद सोडविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो काही गावांमध्ये धार्मिक नेते किंवा गुरु यांचा सल्ला घेतला जातो त्यांचे नैतिक आणि आध्यात्मिक विचार कुटुंबातील सदस्यांना शांतपणे विचार करण्यास आणि समीट घडवून आणण्यास प्रवृत्त करतात यानंतर सलोखा समिती मार्फतदेखील आपण वाद मिटवू शकतो यामध्ये काही मोठ्या गावांमध्येे किंवा ग्रामपंचायतीमध्ये सलोखा समिती म्हणजेच म मिडिएशन कमिटी असते या कमिटीमध्ये गावातील काही समजूदार प्रतिष्ठित लोकांचा समावेश केलेला असतो जे कुटुंबातील आणि इतर वाद सोडविण्या्साठी मदत करतात वाद मिटविण्याकरिता काही गोष्टी महत्त्वाच्या असतात यामध्येे सामुदायिक भावना यामध्ये आपण गावामध्येे आपले कुटुंब ही भावना ही रुजवावी लागते त्यामुळे वाद लवकर मिटवला जातो परस्परांवरील विश्वास म्हणजेच लोक वडीलधारी मंडळी आणि पंचायतीच्या निर्णयावर विश्वास ठेवतात समेट आणि जुळवून घेणे यामध्येे तोडगा काढताना शक्यतोवर दोन्ही बाजूंचे समाधान होईल अशाच मार्गाचा विचार केला जातो धन्यवाद